मला रीडिंग आणि नेट सफिंगची खूप आवड आहे रीडिंगमध्ये मी महात्मा फुले ह्यांचे पुस्तकं मला वाचायला खूप आवडतात कारण स्वतः स्वतःला मलासुद्धा असं धर्मांमध्ये अडकून राहणं आवडत नाही आणि महात्मा फुलेंची बहुतेक नाही तर त्यांची सगळीच पुस्तकं किंवा त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वसुद्धा असंच आहे की जे धर्मांमध्ये अडकून राहत नाहीत तर त्यांचं पुस्तक आहेत किंवा त्यांची जी पुस्तकांची मालिका आहे ती मला वाचायला जास्त आवडते त्याच प्रमाणे नेट सफिंगसुद्धा मला करायला खूप आवडते कारण मी दिवसभर सुद्धा करू शकते कारण नेट सफिंग करताना फक्त आपण टाइमपाससाठी किंवा वेळ वाया जात आहे म्हणूनच नाही तर आपल्याला इंटरनेटच्या मदतीने आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचीसुद्धा किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवडसुद्धा नाही अश्या गोष्टींचीसुद्धा आपल्याला माहिती घेऊन आपण त्यामध्ये आवड निर्माण करू शकता नेट सफिंग करता करता मला एक इंटरनेटवरच आयडिया सुचलेली जे म्हणजे स्वतःच यूट्यूब असं स्टार्ट करावं आणि जेणेकरून मी ते स्टार्ट करून दुसऱ्या लोकांसोबत सुद्धा कनेक्ट झाले आहे आणि फक्त नेट सफिंग करता करता टाइमपास नाही तर त्या गोष्टींमधून मी पैसेसुद्धा कमवले आहेत तर नेट सफिंग आणि रीडिंग ह्या दोन गोष्टींमध्ये मला खूप जास्त आवड आहे हे दोन गोष्टी मी कधीही केव्हाही कुठेसुद्धा सुरु करू शकते आणि मला ह्या दोन गोष्टी आहेत त्या कायम स्वरूपी माझ्यासोबत ठेवायलासुद्धा आवडतील